मी काही दिवसापूर्वी एक ऑनलाईन ऑर्डर केलेला एम आयचा नेक बँड म्हणजेच ब्लु टूथ हेडफोन घेतलेला आणि त्याची बॅटरी बॅकअपपासून साउंड क्वालिटीपर्यंत इतका छान तो काम करतो कर त्याच्या कनेक्टिव्हिटीमध्ये पण कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आणि साउंड क्वालिटी बॅटरी बॅकअप त्याची फ्लेक्सिबिलिटी हे सगळं काही त्याचं अगदी व्यवस्थित आहे आणि